आता हा आपल्याला येत जाय भाऊ अंडे तयार करताना आम्लेट एक नंबर आपण आम्लेट तयार करू आम्लेटचा आपण तयार केलं की खाल्ल्यावर तर घरचे आणि दारचे कोणीही आले आपल्या घरी म्हणे काय आम्लेट केलं बा तुझ्या हाताला तर लयच चव आहे असं आम्लेट तर म्हणे खाल्लंच नाही असं आम्लेट आम्ही पाहिलंच नाही टिबल थर येत जा आपल्या आम्लेटचा पद्धत होती आपल्या आंबेलची बनवायची मग माह्या वाटलं बारावी झाली आपली नोकरी काही लागत नाही नोकरीचा प्रयत्न केला ते काही जमलं नाही मग म्हटलं अंड्याचे भजे आपण तयार करू अंड्याचे भजे लई चांगले लागतात कुरुम कुरुम होतात मग मला अंड्याचे भजे तळले मी कांदा गिंदा टाकून और एक नंबर बनले खाल्लं बा शेजारच्याने खाल्लं सगळ्याला गोड लागले बाहेरच्यानं खाल्लं गोड लागले मी म्हटलं आता याचा धंदा करतो मी अंड्याचा भज्याचा धंदा अंड्याचे भजे पण ते घरच्याला वाटलं भजे तर बेसनाचे असतात भजे काय अंड्याचे करतं त्यायले ते काय बरं नाही वाटे आता काय होते अंडे तर खातात बा कोणी बी अंड्याचे भजे खाल्ले तर काय होतं म्हणून बा आपन सुरू केला धंदा पण त्याचं काय देणार आई होती बा धंदा करायची सुरू करायची ते म्हणे की बेसनाचेच भजे काढ तू अंड्याची भजी नको काढू बेसनाचीच भजी खात असतात लोक जे सर्वांनाच चांगले असते अरे मी बोललं बेसनाने खाल्ल्याने पोट फुगते ना बा लोक जाड जाड होतात अंड्याच्या भजन्याला काही नाही होत ते प्रोटीनयुक्त असते त्यानं त्रास नाही होत खायला जमावं लागतात खरंमुरम लागतात ते काय घरचे ऐकत नव्हते आपल्या